पुण्यात गणेशोत्सव खरं तर टिळकांनी सुरू केला होता त्या मागचा त्यांचा खरा हे तू होता की लोकांनी एकत्र जमावं त्यामुळे एकी होते समाजात गणेश गणेशा गणेशोत्सवासाठी सगळ्यांना उत्साह येतो आणि काहीतरी निमित्तानी एकत्र येऊन सगळे काहीतरी कामं करत असतात त्याच्यामुळे जरा समाजातील भेद दूर होण्यासाठी मदत होते पण सध्या त्याचं स्वरूप इतकं बदललं आहे आणि बदलत चाललं आहे की एकत्र ये येतातच पुण्यात लोकं पण त्याचं स्वरूप आता गर्दीत व्हायला लागलं आहे आणि त्याच्यामुळे गर्दीमुळे सुरू होणारे प्रॉब्लेम्स जे आहेत ते इतके वाढायला लागले आहेत की आता हा गणेशोत्सव खरंच एकत्र येऊन असं करावा का नाही मोठी मोठी मंडळं असावीत की नाहीत याच्यावर बोलायला लागलेत लोकं त्याच्यामुळे इतर बाहेरून बाहेरनं येणारं पब्लिक इतकं वाढलंय की त्यांच्यामुळे होणारं ट्रॅफिक तर आहेचए शिवा इतर जे काही स्टॉल्स लागतात खाण्यापिण्याचे आणि त्याच्यामुळे वाढणारी गर्दी त्याच्यामुळे होणारा कचरा अनेक लोकं एकत्र आल्यामुळे पसरणारे काही साथीचे रोग यांचंही प्रमाण वाढतं आणि आपण कोरोनाच्या वेळेला ते बघितलेलं पण आहे त्याची रिस्क आपल्याला जाणवलेली होतीच त्याच्यामुळे हे आता जे बदललेलं स्वरूप आहे त्याच्यात खरंच सुधारणा होण्याची आवश्यकता वाटायला लागली आहे आणि ऑफकोर्स एकत्र यावंच त्याबद्दल काहीच प्रश्न नाही आहे पण तेव्हा तुम्ही इतरांना त्रास होऊ देत नाही आहात ना याच्यावर जरा विचार करणं नक्कीच गरजेचं आहे त्या वेळेला डी जे लावून जे काही मोठ्या प्रमाणात ध्वनी प्रदूषण होतं त्याचा इतर सीनियर सिटिजन्सला किंवा इतर पेशंटसला वगरेसुद्धा त्रास होतो याची काळजी घेणं नक्कीच आवश्यक आहे असं मला वाटतं